हाय कशी आहेस आमचं मस्त चाललं आहे काय म्हणतेस अगं एक आनंदाची बातमी आहे माझा भाचा आहे ना म्हणजे माझ्या नणंदेचा मुलगा त्याला पाचवीची महाराष्ट्र सरकारची स्कॉलरशिप मिळाली आहे त्यानिमित्त आम्ही सेलिब्रेट करायला म्हणून बाहेर जाणार आहोत पार्टी आहे आम्हाला मस्तपैकी तर मी मध्ये वाचत होते तू आत्ता मागच्या आठवड्यात एका नवीन हॉटेलमध्ये जाऊन आली होतीस ना ते इशान कुठलं तरी सिंहगड रोडवर हां तेच ते कसं आहे गं हां म्हणजे मी त्याचे रेटिंग्ज वगैरे पाहत होते गुगलवर पण ते नवीन आहे ना जरा जेवण कसं होतं तिथलं काय मागवलं तुम्ही ओके म्हणजे आपलं साऊथ इंडियन पावभाजी पंजाबी चायनीज असे वेगवेगळे मेन्यू मिळतात ना तिथे चांगलं आहे कसं आहे कारण काय शेवटी लहान मुलं आहेत बरोबर त्यामुळे ज्याला जे आवडतं त्यानी ते मागवून शांतपणे खावं एवढा उद्देश आहे हो आता सेलिब्रेट करायचं आहे म्हटल्यानंतर त्यांच्या आवडीचंच खाणं हे महत्त्वाचं नाही का एक मिनिट मी जरा गूगलवर त्याचे रिव्यूज चेक करते आहे मेन्यू ही चांगला दिसतो आहे पावभाजी फेमस दिसते आहे इथली फोर स्टार्स तरी मिळालेले दिसत आहेत आत्ता चालेल ट्राय करायला हरकत नाही नवीन काही तरी ओके पनीर लाजवाब पनीर काय मुलांना आवडतंच पनीरची कुठलीही डिश म्हटली की ते आनंदाने उड्याच मारतात त्यातून माझ्या मुलाला छोले भटुरे तर भयंकर आवडतात ते मिळतील ना गं इकडे होके मस्त छान झोमॅटो किंवा स्विगीवर एक मिनिट हां इथेही चांगले दिसत आहेत रिव्यूज ओवरऑल ॲम्बियन्स वगैरे पण चांगला दिसतो आहे लोकांना इन जनरल आवडतं आहे वाटतं हॉटेल हा आणि तसं गर्दीच्या ठिकाणी म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही म्हणजे क्राउडही चांगला आहे पार्किंगला वगैरे जागा आहे का ते महत्त्वाचं ओके हो आजकाल प्रा पार्किंगचा प्रॉब्लेम झाला आहेच आहे सगळीकडे ठीक आहे हरकत नाही म्हणा आपण तेवढं काही तरी ॲडजस्ट करू शकतो किंवा टू व्हीलर किंवा रिक्षा आहेच आहे तसं अगदीच इझिली रिचेबल आहे कुठेतरी पार कानाकोपऱ्यात नाही आहे ओवरऑल त्याचा लुक अँड फील चांगला आहे हो टेबल्सही फारसे कंजस्टेड नाही दिसत आहेत इथे फोटोजमध्ये तरी चांगलं दिसत आहे ओव्हरऑल बरं यांची स्पेशालिटी काय आहे म्हणजे पावभाजी वगैरे तर काय सगळेच विकतात त्यात आणखी काही स्पेशल आहे का यांच्याकडे ओ डेजर्ट जरा हटके काय तरी दिसत आहेत ट्राय करायला हरकत नाही हो अर्थातच डेजर्टशिवाय कसं काय चालेल आणि पार्टी आहे म्हटल्यानंतर गोड काही तरी हवंच आणि एरव्ही आपण खात नाही ते आईस्क्रीम संडे वगैरे इथे आता सहज खाता येणार आहेत चला बरं झालं आमची सोय झाली सारखं सारखं त्याच त्याच हॉटेल्समध्ये जाऊनही कंटाळा आला होता पण नवीन कुठे जायचं म्हणलं की जरा धडकीच भरते ओवरऑल चांगलं वाटत आहे येस थँक्यू भेटू आपण लवकरच बाय